शिक्षण रोजगार आणि सामाजिक या दोन्ही गोष्टीचा अमरावती जिल्हा हा दृष्टीने सबलीकरण आहेच त्याचबरोबर शिक्षण म्हटलं किवा रोजगार आला म्हणूनच शिक्षणाची जी गरज आहे ते आजकाल जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अवगत सुद्धा झालेली आहे आणि सरकारच्या नवीननवीन योजनामुळे शिक्षण विद्यार्थी घेत आहे पण रोजगार ही एक खूप मोठी समस्या त्यामुळे निर्माण झालेली आहे त्यामुळे जर अमरावती जिल्ह्यामध्ये जसं मुक्तदाता टेस्टाईल म्हणून एक प्रोजेक्ट आलेला आहे त्यामुळे तिकडे धागा कापड वगैरे बनवला जातो त्याचबरोबर बिझीलँड एक म्हणून मोठा हब तयार झालेला आहे पण रोजगाराच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यामध्ये त्यामध्ये खूप मोठा असा रोजगारनिर्मिती नाही होत आहे त्याचबरोबर मोठ्या मोठ्या कंपनी किंवा उद्योजकांनी गुंतवणूक करून तेथे चांगल्या प्रकारे शिक्षणसोयी रोजगार उपलब्ध करून देणे खूप गरजेचं आहे त्यामुळे लिंगसमानता भेदभाव आणि सबलीकरण हे थोडक्यात टाळलं जाऊ शकतं